परिसरात किंवा राज्य प्रतिन्वा करताना जर ख खेळाडू जखमी झाले किंवा अपघात झाला तर उपचार प्रक्रिया म्हणजे आपल्या मोबाईलवर एकशे आठ नंबर डायल केल्यावर रुग्णवाहिका येते तिच्यामध्ये त्यांच्याशी संपर्क साधून त्यांना लवकरात लवकर डॉक हॉस्पिटलला न्यायचं आणि दुसरं म्हणजे आपल्या आपल्यापरीने जेवढे काही मदत करता येईल किंवा आपण जे आपण खेळा खेळायला जातो म्हणजे आपण आपल्यासोबत एक फर्स्ट एड किट असणार आहे त्याच्यामुळे त्याचा त्याचा यूज योग्य त्यावेळी केला पाहिजे जेणेकरून जे आता जर रक्त जात असेल तर ते थांबवण्यासाठी आपण फस्ट एड किटमधून काही वस्तू वापरू शकतो जेणेकरून जेणेकरून आपल्याला थोडंफार का होईना मदत करता येईल त्यानंतर तिथल्या जवळचे कोणतेही डॉक्टर किंवा हॉस्पिटलशी कॉन्टॅक्ट करून त्यांना आज सज झालेली सिच्युएशन सांगित सांगितली पाहिजे आणि को आणि का माहिती घेतली पाहिजे म्हणजे आता त्या परिस्थितीनुसार ते त्यांच्यावर ट्रिटमेंट करणे महत्त्वाचे आहे त्यासाठी त्यासाठी आपण पूर्णपणे प्रयत्न केला पाहिजे